हां बोलतो आहे बोला कोणती भावी तुम्हाला तुम्ही कोणती बघितली आहे का आम्ही तुम्हाला सजेशन करू तुम्हाला पे किती प तुमचं कितीपर्यंत बजेट आहे तुमचं बारा लाखपर्यंत आहे का मग तुम्ही काय करा त्या म्हणजे पेट्रोलची तुम्हाला म्हणजे सी एन जी पण आता आहेत आणि नवीन कसं इलेक्ट्रिकमध्ये पण आले आहेत हां सी एन जी पेट्रोलपेक्षा परवडत आहे ते जास्त चांगलं आहे आणि आता नवीन आलेत ते इलेक्ट्रिक कार म्हणून आले आहेत हां मग इलेक्ट्रिक कार पण खूप चांगले आहेत म्हणजे तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला म्हणजे कोणत्या हवी सी एन जीमध्ये हवी आहे का मध्ये पण चांगले आले आहेत इल्टेगा तुम्ही बघितले आहे का किती जणं आहे तुम्ही तुम्हाला किती जणांसाठी हवी पाच सहाजण आहेत का मग इल्टीगा इल्टीगा एक ऑप्शन चांगला आहे तुमच्यासाठी अजून स्विफ्टमध्ये पण आले आहेत आता नवीन स्विफ्टचे मॉडेल पण नवीन आले आहेत इल्टीगा आहे तुमच्यासाठी म्हणता आणि इनोवा पण चांगली आहे ती पण बघू शकता नाही तर दहा लाखमध्ये सांगू का व्यागनेर हे नवीन त्याचे फीचर्स त्याने आणले आहेत ती पण चांगली आहे म्हणजे तुम्ही कधी घेणार आहे ती ग तुम्हाला कधी हवी आहे गाडी नाही त्याचं कसं असते प्रो प्रोसेस असते त्याची तुम्ही पहिला इथं येऊन त्याचं ॲडव्हान्स लिहाय लागतं तुम्हाला आणि नंतर मग तुम्हाला ते वेटिंगला पडतात कारण लगेच गाडी मिळत नाही तिथं कारण खूप वेटिंग असते एक एक महिना दोन दोन महिने वेटिंग असते त्यासाठी मग तुम्ही परवा येऊ शकता का इथं कॉ आमच्या कंपनीमध्ये तुम्ही कुठं राहता सांगा मला सांगतो तुम्हाला मी मिरजमध्ये राहता का सांगलीमध्ये आमची एजन्सी आहे तुम्ही तिथे येऊ शकता तुम्हाला मी नंबर त्या पाठवतो त्याचा मग तिथे जाऊन तुम्ही सगळी माहिती काढू शकता त्याच्याकडून हां तुम्हाला मी नंबर पाठवतो तिथं तुम्ही त्याला कॉल करा तिथं जाऊन जाऊन तुम्ही तिथं सांगा तुम्हाला कोणती गाडी हवी ती सगळी माहिती सांगेल तिथं तुम्हाला तुम्हाला जाईल की दहापर्यंत जाईल तुम्ही तिथं कॉल जावा पहिला तिथं सगळी माहिती काढा कारण सांगू शकत नाही एवढं चालेल चालेल ठेवू का